भारतातील पर्यटकांसाठीची स सर्वांत ठळक आणि महत्त्वाची आकर्षणे बरीच आहेत भारतामध्ये विविधतेने नटलेले बऱ्याच गोष्टी आहेत त्यात सांस्कृतिक आहेत भौगोलिक आहेत धार्मिक आहेत आणि अशा बऱ्याच विविधतेने नटलेला आ हा भारत देश आहे भारतामध्ये बरेच जर महाराष्ट्राचा विचार केला गेला तर भार महाराष्ट्रात खूप सारे गडकिल्ले आहेत सह्याद्रीची मोठी रांग महा महाराष्ट्राला लाभलेली आहे सह्याद्रीमध्ये खूप सारे पर्यटक पर्यटनासाठी येतात त्यात कळसूबाई हा सगळ्यात मोठा डोंगर महाराष्ट्रात आढळतो तसेच रतनगड हरिश्चंद्रगड हरिहरगड असे खूप सारे किल्ले महाराष्ट्रात आहेत हे पर्यटनासाठी खूप छान आहेत तसेच महाराष् महाराष्ट्राला खूप मोठा समुद्रकिनाराही लाभलेला आहे तोही पर्यटनासाठी खूप छान आहे महाराष्ट्राची गोष्ट करायला गेलंच तर महाराष्ट्रात सांस्कृतिक शहर जसे की पुणे नाशिक कोल्हापूर ही मोठी सांस्कृतिक शहरे आहेत तसेच मुंबई हे पण खूप मोठे शहर जी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते तिथेही पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे तसेच महाराष्ट्रातील नाशिक हे मोठे आध्यात्मिक ठिकाण मान् मानले जाते इथे बारा वर्षांत एकदा कुंभमेळा होतो लाखो लोक देशातून नाही तर विदेशातूनही कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी येत असतात नाशिकजवळच त्र्यंबकेश्वर हे एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तिथेही लाखो लोक पर्यटनासाठी आणि दर्शनासाठी येत असतात नाशिक शहरात पंचवटी येथे पण खूप अस्त्र स प्रभू रामचंद्रांच्या स्पर्श झालेली भूमी ही पंचवटी आहे तिथे सीता गुंफा काळाराम मंदिर गोदाघाट हे भरपूर रामकालीन गोष्टी तिथे आहेत तसेच शूर्पणखेचा मंदिर पण इथे आहे तपोवनात पण श्रीप्रभुरामचंद्र इथे राहिलेले आहेत त्यामुळे नाशिक शहराला खूप मोठा पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे धन्यवाद